मला प्रेरणादायक चित्रपट खूप आवडतात जसं की आता आलेलं आहे थ्री इडियट त्यामध्ये इंजिनिअरिंगवाल्यांची पूर्ण स्टोरी सांगितली आहे जसं की मी इंजिनियर आहे आणि मी बाहेर राहते तेव्हा मला काय काय करावं लागतात बाहेर जाऊन जसं आमची मेस नाही आहे बरोबर जेवण्याची खाण्याची तर त्यासाठी त्यांचे चविष्ट किंवा चव कशी आहे हे आम्हाला माहीत आहे त्या चित्रपटांमध्ये पूर्ण इंजिनीअरिंगची स्टोरी लाईफ कशी आहे त्यास त्याबद्दल सांगितलं गेलेलं आहे त्यामुळे तो मला प्रेरणादायक वाटतो त्यामध्ये जसं आता खूप आम्ही रट्टा मारतो रट्टा मारू नये त्या त्याबद्दल पण त्यामध्ये सांगितलं आहे की तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही स्वतः करा कोणी येणार नाही आहे तुम्हाला की तुला हे आवडते तर तू हे कर जसं की त्यामध्ये सांगितलं आहे रा राजू राजू कसा भगवानवर खूप विश्वास ठेवत होता त्यामध्ये आमीर खाननी त्याला सांगितलं की तू खूप घाबरत घाबरते तू घाबरू नको तू स्वतःवर विश्वास ठेव म्हणजे सर्व तुझं बरोबर होईल यामध्ये सांगितलं आहे की तुम्ही इंजिनियर आहात तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही काय करू शकता का नाही तसं तर इंजिनिअरिंग आहे तसं ते सर्वच करू शकतात कोणत्या पण फील्डमध्ये जाऊ शकतात इंजिनियरिंगवाले त्यामध्ये ते सर्व सांगितलं आहे आणि त्यामध्ये एक प्रिन्सिपल पण आहे तो आम्हा म्हणजे स्टुडंटला कसं हे करतात जोर जोर देतात म्हणजे जे समोर जाईल तर समोरच जा बा असं सांगतात की तुम्ही मागे नको या जर मागचा व्यक्ती एखादी विद्यार्थी खूप हुशार नाही आहे तो म्हणजे मीडियम आहे तर त्या तो प्रिन्सिपल त्याला सांगते की जर तू समोर नाही गेला तर तुझं काहीच नाही येऊ शकणार असं प्रत्येक इंजिनिअरिंगच्या लाईफमध्ये कोणाला कोणता सब्जेक्ट समजतं किंवा नाही समजत यामध्ये ते सर्व सांगितलं आहे म्हणून तो मला खूप प्रेरणादायक पिक्चर वाटतो